मी कोणाकडूनही नृत्य करणं नाही शिकलोय ॲक्च्युली लहानपणीपासून मला डान्सचा खूप शौक होतं आणि टीव्हीवर बघून मोबाईलमधी पाहून मी शिकला आहे मी कोणाकडूनही शिकलो नाही आहे नाही केव्हा क्लासेस पण मी जॉईन नाही केली आहे स्वतः स्वतःतूनच मी शिकलो डान्स करणं आणि मला खूप इंटरेस्ट होतं असं लहानपणीपासून यासाठी मला खूप जास्त शौक आहे रिल वगैरे बनवायचं मी त्याच्यावर डान्स करते व्हिडिओजमध्ये आणि जर मी कोरिओग्राफीबद्दल बोलू तर मी कोरिओग्राफी पर्टिक्युलरली कधी केली नाही आहे पण ॲक्च्युली जेव्हा मी डान्स कॉम्पिटिशनमध्ये वगैरा असतं तर मी आपलं फ्रेंड्सला शिकवलेलं आहे थोडं त्यांना स्टेप वगैरेमध्ये जे नृत्याचे स्टेप असतो ते दाखवले आहे आणि त्यांना शिकवले आहे स्वतःही कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे आणि प्राईस पण भेटला आहे त्यासाठी बाकी सब पर्टिक्युलरली मी कधी कोरिओग्राफी केली नाही आहे पण ते थोडं सिंपलमध्ये मी शिकवलेलं आहे